हलो जॉन अब्राहमच बोलताय ना तुम्ही कॅबचे ड्रायव्हर हा आम्ही एक कॅब बुक केलेली आहे हो सर हो हो हो आता तुम्ही समजा सुंदरखेडपर्यंत आले की नाही मग सुंदरखेडमधून पहिलाच स सरळ रस्ता घ्यायचा आणि किती वाजतील तुम्हाला साधारण ओके ओके अर्धा तास बरं त्या अर्ध्या तासात आम्ही आवरून ठेवतो आणि एक विचारायचं होतं तुम्हाला की आता बोथामार्गे आपल्याला जायचं आहे पण मध्ये शेगाव खामगाव रस्ता जो आहे तिथे बांधकाम चालू आहे त्यामुळे आपल्याला मार्ग बदलून इकडे वाया नांदुरा नांदुरामार्गे मग नांदुरा खामगाव आणि अकोला असं आपल्याला जायचं आहे तर मग सरळ मार्गाने समजा आपण गेलो तर एक नऊ वाजेपर्यंत आपण पोहोचलो असतो पण इकडून नांदुरामार्गे जायचं आहे तर आपल्याला साधारण किती वेळ लागेल ओके साठ किलोमीटरचा फरक पडतो चालेल मध्ये स्पीड थोडीशी तुम्ही वाढवा आणि आम्हाला योग्य वेळेमध्ये नागपूरला पोहचवा ओके